आपण बघत आहोत की आपल्या आजूबाजू शेतकरी जे बांधव आहेत ते त्यांच्या खूप साऱ्या त्याच्या त्यांची खूप साऱ्या पासून होत असते त्याच्यामुळे त्याला काही काही कधीतरी खूप सारे टोकाची पावले उचलावी लागते आमच्या इकडची तर शेतकरी संघटनाचे अध्यक्ष आहेत रविकांत तुपकर आहेस ते शेतकऱ्यांसाठी खूप खूप काही पुढाकार घेत असत त्यांनी शेतकऱ्यासाठी खूप काही केले त्याच्या परिवारासाठी भारत सरकार योजना तर्फे शेतकऱ्यास खूप काही प्रोत्साहन दिले आहे प्रोत्साहन दिले जाते पण त्यांच्याकडून काही पुढे कारवाई होत नाही त्यामुळे शेतकऱ्या शेतकरे शेतकऱ्यायले खूप काही त्रास होत असते त्यां त्यांची खूप फसवणूक होत असते त्याला मोठ्या मोठ्या आश्वासन देऊन त्यानं त्यांच्या त्यांच्या कार्यालये प्रोत्साहन देत नाही त्याच्यामुळे शेतकरी कधी कधी टोकाचे पाऊल उच उचलतो टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्यांच्या घरच्यावर खूप सारे काही आर आर्थिक संघटना येऊ शकते हे याचा विचार करावे सरकार सरकार याच्या या त्यांच्यामुळे काही विचार करत नाही शेतकऱ्याचा